भारताची शिक्षण पद्धती अतिशय चांगल्या प्रकारची आहे भारत शिक्षण पद्धत ही खूप चांगल्या प्रकारची आहे भारतात पूर्वी शिक्षण पद्धत स्थापन केली ती म्हणजे इंग्रजानी इंग्रजांनी भारतातील लोकांना शिक्षण देण्याची सुरुवात केली आणि हळूहळू त्यात खूप गोष्टीत बदल होत गेले भारतात पूर्वी जर कधी कुणाला वकील बेकी व्हायचं असलं तर विदेशात जाया लागायचं आणि तिथनं पदवी मिळून मग भारतात या लागायचं कलेक्टर जिल्हा अधिकारी उपजिल्हा ह्या सगळ्या गोष्टी बाहेर व्हायच्या पण नंतर नंतर भारतात त्या गोष्टीत बदल होत गेले भारत स्वतंत्र झाला भारतात ह्या गोष्टी सर्वांची सुरुवात झाली आणि अतिशय चांगल्या प्रकारची सुरुवात आहे पण तरी पण आज पण भारतातली कित्येक लोकं बेरोजगार आहेत कारण त्यात कारण शिक्षण पद्धत आहे असं मी सांगत नाही पण कदाचित काहीतरी कुठंतरी अडथळा आहेच कारण विदेशातल्या शिक्षण पद्धतीतनं आणि भारताच्या शिक्षण पद्धतीत खूप फरक आहे कारण विदेशात जर मस मुलगा पंधरा वर्ष झाला की कमवायला लागतो आज भारतात कित्येक लोकं बेरोजगार आहेत ह्याचं कारण कुठंतरी शिक्षण पद्धतच असू शकते आणि यावर सरकारनं लक्ष दिलं पाहिजे आपण आता आपल्या भारतातली बरेच लोकं ही अमेरिका आता पंजाबची ए लोकं कॅनडाला शिक्षण घेण्यासाठी जातात तर ती तिथंच का जातात त्यांना आपल्याकडे आपल्या भारतात पण चांगल्या पद्धतीचं शिक्षण आपण त्यांना देऊ शकतो त्यासाठी त्याचं विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्कॉलरशिप दिल्या पाहिजे वेग विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ग्रेड दिल्या पाहिजे या सगळ्या गोष्टींचं बारीकसारीक निरीक्षण ही केलं पाहिजे याचा सर्वे केला पाहिजे विद्यार्थ्यांची आवड विदेशात का आहे भारतात का नाही भारतात आपण त्यांना चांगल्या पद शिक्षण का देऊ शकत नाही